हॅलो हां माझी परिस्थिती नाही आहे लोन भरायची पेनाल्टी बसू बसली पण मी सध्या भरू शकत नाही ना हो भरीन ना पण आता सध्या पैसे नाही आहे ना म्हणून थांबले हो करीन ना ॲडजस्ट मिळालेही पाहिजे ना कुठून कोणी दिले पाहिजेल ना सध्या काम पण काही नाही शेतात काही हे नाही आहे साधा कापूस झाला सगळं झालं विकवाग झालं ना आता का भरू सध्या भरत नाही भरीन ना तसं लागंन हो पाहाते नाही नाही उद्या नका येऊ भरीन दोन तीन दिवसात हो करीन ना पैसे तर मिळू दे करीन पैसे मिळाल्यावर करते हां मिळेन ना आता दोन तीन दिवसात हो माझी काल मीटिंग झाली ना पंधरा तारीख तिथे भरु का इकडे भरु ठीक आहे धन्यवाद